माझं जे रहिवासाचं ठिकाण आहे ते साधारण जिल्ह्याच्या ठिकाणी आहे माझ्या आजूबाजूला भरपूर सारे धार्मिक धार्मिक संस्था असतील धार्मिक सामाजिक संस्था असतील त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण संस्था असतील विद्यापीठे जे आहेत ते इथे आहे ह्या विद्यापीठांमधे विविध कार्यक्रम जे आहे विविध संशोधनाचे जे कार्यक्रम आहेत ते मोठ्या प्रमाणावर राबवले जातात त्याच्यामधे प्रथमत सार्वजनिक खाजगी तांत्रिक लिबरल आणि कला साहित्य संगोपन इत्यादी विषयांवर जे आहे आता सध्या इथे जे शिकणारे विद्यार्थी आहेत हे शिक्षण घेताना आपल्याला दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामधे जर का आपण बोलायला गेलो ह्यांचं ह्यांच्या शिक्षनाचा जो सध्या बाजारीकरण चालेलं आहे जसं की काही खाजगी शिक्षणसंस्था असतील खाजगी ट्यूशन्स असतील खासगी क्लासेस असतील ह्याच्यामधे मोठ्या प्रमाणावर जे आहे पालकांकडून फी जी आहे ती आकारली जाते परंतु आकारलेली जी फीज आहे त्याच्या मोबदल्यात आपलं पाल्याला खरंच त्या दर्जाचं त्या प्रतीचं शिक्षण ह्या संस्था ज्या आहेत त्या पुरवतात का हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आए सार्वजनिक जर ठिकानी आपन समजलं तर धार्मिक प्रार्थना स्थळं असतील सार्वजनिक प्रार्थना थ स्थळं असतील सार्वजनिक वाचनालय असतील बरोबर आहे त्याच्यानंतर सार्वजनिक जे मेमोरियल हॉस्पिटल्स असतील ह्या ठिकाणी सुद्धा इत्यादी जे शिक्षण संस्थेमधे संशोधन करत असलेले जे विद्यार्थी आहेत हे आपल्याला संशोधन करताना दिसतात ह्याच्यामधल्या ज्या तांत्रिक लिबरल ज्या बाबी आहेत ह्या प्रमुख अभ्यास करण्याचे अभ्यासक्रमाचे जे आहे हे मुख्य विषय आहेत